हॅलो या हा बोलत आ आहे बोला

हा ह आप आपल्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत सर तुम्हाला कोणती पाहिजे तुम्ही सांगून द्या आपल्याकडे भेटून जाईल हा आपल्याकडे नाही आपल्याकडे सर्व प्रकारच्या व्हरायटी आहेत सर तुम्ही एकदा आमच्या दुकानात भेट देऊन जा तर त्याप्रकारे तुम्हाला जे पाहिजे ते भेटून जाईल एकदा आमच्या दुकानाला प्रेम हे सर्व प्रकारच आहे सर आपलं शोरूम आपलं एक शोरूम आहे चांगलं मोठं तिथं सर्व प्रकारच्या गोष्टी भेटून जातील तुम्ही एकदा आमच्या शोरूमला व्हिजिट करा त्याप्रकारे आपण पुढे बघू तर आणखी काय प्रॉब्लेम

बरं बरं सर हा ठीक आहे सर सर आमच्याकडे हे सर्व अवेलेबल आहेत जरी नसतील तरी आम्ही हे सर्व प्रकारचे बनवून तुम्हाला आमच्याकडे ओई ओई ऑप्टिकल्स एन डी ऑप्टिकल्स या कंपनीचे आहेत आणि हे तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्यापर्यंत पोहचून देऊ तुम्हाला जे पाहिजे

आहेत सर ते पण आहेत आमच्याकडे अवेलेबल ते तुम्हाला पाहिजे आहेत सर ते सर्व आहेत आपल्याकडे सर्व कंपनीचे ऑप्टिकल्स भेटून जाातील तुम्ही एकदा आम्हाला मॅसेज किंवा व्हिजिट देऊन जा आम्ही तुमच्यापर्यंत ते सर्व ऑप्टिकल्स ख

सर योग्य ते रेट आम्ही तुम्हाला लावून देऊ त्याच्यात काही हे नाही आम्ही तुम्हीही आमचे कस्टमर आता आम्ही तुम्हाला काही ऑफरपण देऊ त्याबद्दल काही शंका नाही पण सर्व प्रकारचे तुमच्या कोणत्या मित्रमैत्रीण परिवाराला पाहिजे असेल तर आमचा हा संपर्क नंबर तुम्ही द्या त्यांना आणि हे म्हणजे पोच ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू